रोज एका सक्सेसफुल मीन्स एर नक् सक्सेसफुल नृत्यकार्यक्रमचे व्हिडिओ बघायचे त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारे मोटिवेटेड राहू शकतो व रोज स्वतला सांगायचं की आपल्याला काहीतरी नवीन करायचंय आपल्याला आपली कला सोडायची नाहीये आपल्याला आपल्या कलेत खूप सुधारणा करायची अशा प्र अशा प्रकारचा विचार आपण करू शकतो तसेच आपण भिंतीवरही काही स्टिकर्सने लिहून ठेऊू शकतो की आपण आपल्यात बदल आपण आपल्याला आपल्यामध्ये बदल करायचेय अशा प्रका बऱ्याच प्रकारे आपण स्वतःला मोटिवेटेड करू शकतो